मी माझ्या मुलांच्या ॲडमि हे करायचं आहे ॲडमिशन के जी वनमध्ये तर त्यांची प्रोसेस काय आहे तुम्ही सांगू शकता का मला हां सांगा ना के जी वनमध्ये तर तयां त्यांची फी किती आहे

हॅलो त्यांची फी की किती आहे म्हटलं पाच हजार आणि त्यांना फ पुस्तक वगैरे तुम तिकडून मिळते की आम्हाला घ्यावं लागतं

आणि ती प्रोग्राम वगैरे राह राहते की नाही अच्छा अच्छा आणि अजून कोणत्या कोणत्या पिरेस आहे जे क कशाप्रकारे तुम्ही त्याला शिकवता लहान मुलांना

हां आणि त्यांना याय जायची काय सुविधा गाडी हाय की काय आहे अच्छा ठीक आहे ना